ओके थँक्यू व्हेरी मच एक ना इथे खूप सारा ट्रॅफिक आहे तिथे स्कूटर्स आहेत फोर व्हीलर्स आहेत लोकं आपापल्या गतीने जात असतात ऑफिसच्या वेळामध्ये खूप सारे ट्रॅफिक जॅम होतात ऑफिस टाईम हा सकाळी आठ वाजल्यापासनं दहा वाजल्यापर्यंत असा गृहीत धरायचा तसंच येतानाही संध्याकाळी साडे पाचनंतर ट्रॅफिक सुरू होतो ह्या ट्रॅफिक खूप बेशिस्त आहे पुण्याचं ट्रॅफिक फॉलो नियम फॉलो करत नाहीत असं म्हणतात पण ह्या बेशिस्तीमध्ये सुद्धा एक शिस्त आहे तुम्ही का जर समोरचा माणूस कसा जातो आहे हे वाचायला शिकलात तर तुम्हाला नक्की समजतं की तो माणूस वळतो आहे का नाही वळत आहे का सरळ जातो आहे ते पुण्यातल्या ट्रॅफिकमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स असे आहेत की सिग्नल फॉलो करत नाहीत लोकं सिग्नल्स थांबा म्हटलं रेड सिग्नल लागला तरीसुद्धा लोकं सिग्नल ओलांडून जातात हे पण एक त्याच्यामधला मोठा प्रॉब्लेम आहे आणखीन शिवाय की इथे इथल्या ट्रॅफिकमध्ये मुली ओळखू येत नाहीत आपल्या शेजार शेजारी जरी आपली मुलगी असेल तरीसुद्धा ती आपल्याला ओळखू येत नाही कारण तिने स्कार्फ बांधलेला असतो असं म्हणतात पण स्कार्फ बांधणं ही गरज आहे कारण खूप सारं धूर असतो त्याच्यामध्ये धुळीचे कण असतात सनबर्न होतं ह्यासाठी मुली स्काफ बांधतात स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आणखीन एक म्हणजे इथे हेल्मेट न घालण्यावरती लोकांचा भर आहे त्याचं कारण आपल्या वाहनाला स्पीडच नाही असं त्यांचं म्हणणं असतं पण हे मात्र मला पटत नाही कारण हेल्मेट ही गरजेचं झालेलं आहे ॲक्सिडेंट सांगून होत नाहीत त्यामुळे आपल्याला का जर वाचायचं असेल तर हेल्मेट घालण्याची गरज आहे लोकांनी नियम नियमाचं नक्कीच पालन करायला पाहिजे तर ते सगळ्यांना सोयीचं आणि सुखाचं होणार आहे आपल्यामुळे समोरच्याला किंवा मागच्याला त्रास होऊ नये ह्याची खूप सारी काळजी घेतली पाहिजे कारण आपण अर्जंट ब्रेक दाबला तर आपल्यामुळे मागचे सगळेच आप म सगळ्यांचाच स्पीड कमी जास्त होईल आणि ॲक्सिडेंट होण्याची शक्यता खूप जास्त आहे त्यामुळे आमच्या बेशिस्तीमध्ये शिस्त आहे हे न म्हणता शिस्त आपण सगळ्यांनीच नक्कीच पाळली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे